हॅलो सुदर्शन मोटर्स सर मला कार घ्यायची होती याच्यामध्ये अव्हेलेबल आहे का सर आता जेवढं सी फॉर्च्युनर आणि फॉर्च्युनर आर याच्या आणि फॉर्चू या तीनपेक्षा कोणती आहे का कोणती नवीनमध्ये कोणती आली आहे

हो काय सर दहा पंधरा सर ते जे आपण एक्स एक्स यु वी थ्री डबल ओ तुम्ही सांगत आहात त्याच्यामध्ये सर सनरुफ पॅनोनोमल पॅनोनोमल सनरुफ काही आहे काही स्पेशलिटी त्याची सर अजून हो का सर त्याची काही बेस्ट अजून काही स्पेशालिटी ते कारची सर हो का अजून ते त्याची सर इंटिरियर काही सर सर म्हणजे आपण काही मॉडीफाय करू शकतो का घेतल्यानंतर आपण ना

ते ठीक आहे ना सर मी मग उद्या उद्या येतो तुमच्या उद्या

जी सर मी उद्या मग उद्या मी येतो ठीक आहे सर धन्यवाद सर धन्यवाद